समकालीन कलेमध्ये शिल्पांचे स्थान मी सगळ्यात वरचंच आहे असं म्हणता येणार आहे कारण का याहून अनेक कठीण म्हणा किंवा अनेक उत्तम कलासुद्धा आहेत पण शिल्प शिल्पकला ही तशी सोपी कला नाही आहे कारण का कुठल्याही वस्तूचं किंवा व्यक्तीचं असेल का काहीही असेल घडवताना त्या आपल्याला त्या वस्तूंमध्ये किंवा त्या व्यक्तीचं म्हणजे अक्षरशः प्राण ओतावं लागतं आपलं माझं सर्व सर्वस्व त्या मातीच्या गोळ्यात उतरवायला लागतं त्यावेळेला त्या मातीच्या गोळ्यापासून ती वस्तू किंवा ते व्यक्तीचं चित्र तयार होतं शिल्प तयार होतं त्यामुळे ही कला इतरांपेक्षा वेगळी आहे असं मला म्हणता येईल कारण का यामध्ये सुरवातीला तुम्हाला काहीच दिसणार नाही मातीचा एक साधा गोळा दिसेल पण टो तोच गोळा काही वेळानंतर त्याच्यावर योग्य ते सोपस्कार केल्यानंतर ते त्याच्यात त्याच्यातून एखाद्या व्यक्तीचा चेहरा असेल एखादी एखादं झाड असेल पान असेल फूल असेल एखादी वस्तू असेल अशा अशा पद्धतीचे वेगवेगळं काही काही तयार करू शकतो ही आणि ही काय असं म्हणतात की प्रत्येक दगड हा मूर्ती होतोच असं नाही म्हणजे त्या म्हणजे त्या दगडात किंवा त्या मातीमध्ये सुद्धा ते गुण असले पाहिजेत तरच त्या मातीपासून किंवा दगडापासून एखादी कलाकृती तयार होईल तर म्हणून ह्या म्हणजे योग्य त्या मातीची योग्य त्या दगडाची निवड करणं हे सुद्धा त्या शिल्पकलेमध्ये येतं म्हणून ही कला इतरांपेक्षा वेगळी आहे कारण का यामध्ये तुम्ही पूर्णपणे निसर्गाशी निगडित राहता निसर्गाकडून जे तुम्हाला मिळतं निसर्गाकडून जे तुम्ही पाहता त्याचा अभ्यास करता त्या गोष्टी तुम्ही ह्या कलेमध्ये ओतत असता आणि निसर्गच तुमच्याकडून त्या गोष्टी तशा करवून घेतं म्हणून ही कला इतरांपेक्षा वेगळी आहे म्हणून समकालीन कलेमध्ये शिल्पकलेचं स्थान तसं बघितलं तर वरचं आहे असं मी मानतो